हा कॉल मोरया रेस्टॉरंटला लागला आहे का सर मला तुम्हाला विचारायचं होतं की मी आणि माझी फॅमिली आणि फ्रेंड्स तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणार होतो तर तिथे सीट अवेलेबल आहे का हां आणि मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्या इथे छान कुठली एकदम फेमस डिश आहे तुमच्या इथे अशी कुठली फेमस डिश आहे जी आम्हाला आवडेल आणि अजू अजून काय स्पेशल अच्छा ही डिश खूप फेमस आहे आणि आमची जशी फॅमिली आहे खूप मोठी आहे तर आमचं तुमच्या इथं पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे का ओके आणि आणि तुमचं रेस्टॉरंटचं टाइमिंग मला सांगू शकतात का आणि मला टेबल बुक करायचं असेल तर मी येऊन बुक करू की ऑनलाईन तुमचं काय ॲप वगैरे आहे त्याच्यावरनं मी बुकिंग करू शकते आणि त्यासाठी मग तुमचं कुठलं ॲप आहे तुम्ही सांगाल का आणि त्यावरच ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे की येऊन तिथे पे पेमेंट करायचं आहे ओके ओके मी नाही नाही काही माहिती पाहिजे असेल तर मी आत्ता प्रत्यक्षात येणारच आहे तुमच्या रेस्टॉरंटला तेव्हा भेटू